जनावरांसाठी चरायला कुरणे शहरामध्ये तर नाहीच आहेत आणि ती बघायलाही मिळत नाही जनावरांसाठी चरायला कुरणे गावामध्येच आहे आणि आता तर झाडं पण लोक तोडतात त्यामुळं त्याच्याने हवामान पण खराब होतं आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा उपयोग आपल्या देशामध्ये जास्त होतं तसेच आपल्या मग इथे पाण्याची पण खूप कमतरता आहे त्याच्यामुळे त्या म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा प्लॅस्टिक जास्त वापरलं जातं त्याच्यामुळे प्राण्यांवर खूप वाईट परिणाम होतात जे एखाद्या प्राण्याने समजा प्लॅस्टिकची पिशवी जर आपण कुठे टाकली बाहेर तर असे काही प्राणी आहेत की त्यांना ते प्राण्यांना काही कळत नाही ते ते खातात आण त्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो कधी कधी त्यांचा जीव जातो त्यामुळे प्लास्टिक किंवा हे दूषित वातावरण याचा प्राण्यांच्या वर खूप जास्त वाईट परिणाम होतो आणि तो आपण बघतोच सगळेच बघतात आता तर आपण सगळ्यांना सांगतो झाडे लावा झाडे जगवा झाडे राहिलेच नाही आहेत शहरामध्ये तर कुठेही तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही दूषित हवाच मिळेल सगळीकडे केमिकल कंपन्या त्यांचं पाणी त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा प्राण्यांवर होतो जनावरांना त्या पाणी पिण्यासाठी शहरामध्ये तर पाणीही नसतं मग तेच ते केमिकलचं पाणी ती पितात त्याचं त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो शहरामध्ये प्राण्यांना खायलाही काही मिळत नाही चरायला त्यांना कुरण तर नसतंच शहरामध्ये ते असेल ते गावामध्येच असतं शहरामध्ये तर ते बघायलाही मिळत नाही अशा वेळी झाडे लावावी झाडे लावणं झाडे जर लावली आपण तर त्याच्यामुळे हवामान चांगलं होईल म्हणून आणि या बाकी सगळ्या गोष्टींचा प्र प्राण्यांवर खूप म्हणजे खूपच वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतो